हां ॲक्च्युली सर मी चैतन्या सावंत बोलते आहे मला सावंतवाडीला व्हिजिट करायचं होतं आम्ही ॲक्च्युली बाहेर पुण्यात असते त्यामुळे मला तिथलं तशी काय आयडिया नाही आहे तर मी तुम्हाला कॉल केला आहे मला सांगू शकता का तुम्ही म्हणजे असं सावंतवाडीत मग मी नेमकं काय एक्सप्लोर करू शकते किंवा काय विझिट करू शकते ओके ओके ओके ओके ओके ओके ओके ओके मग आणि म्हणजे असं स्पेशलिटी टाईपमध्ये काय आहे का कारण आम्ही जरी गूगलला सर्च केलं हे मला प्लेसेस आले पण ॲक्च्युली मला तिथे जाऊन म्हणजे किती किती अंतर आहे किंवा काय काय बघायला मिळेल ते सांगू शकता का

ओके ओके ओके आणि

ओके ओके आणि तुम्ही जो माघाशी काय डोंगर म्हणाला तिथे काय आहे तर ओके हां ओके म्हणजे तो ट्रॅकिंगसाठी आहे का ओके ओके ओके की म्हणजे ता रूट व्यवस्थित आहे की थोडा ह्याचा आहे म्हणजे आपल्याला कंजस्टेड आहे रूट जो आहे डोंगरावरचा तो व्यवस्थित आहे की कंज म्हणजे आपली वेवी वेहिकल घेऊन आलो तर जाऊ शकतो का जर आमची गाडी आणली तर चांगला आणि काय सर आणि काय आहे का ओके म्हणजे तिथे प्राणी आहेत का ॲक्च्युअली बघण्यासाठी प्राणी आहेत का तिथे लाईव प्राणी ओके ओ ओके अच्छा ओके ओके आणि तिथे मला जवळपास राहायची वगैरे सोय होईल ना

ओके ओके आणि आणि ओके ठीक आहे ठीक आहे हां आणि असं स्पेशालिटी ॲज सच काय आहे का म्हणजे शॉपिंग वगैरेसाठी वगैरे अच्छा अच्छा ओके ओके ठीक आहे म्हणजे तो मोठं मार्केट ॲज सच असं मोठं काही नाही आहे फक्त लाकडी खेळण्याचं एक स्पेशल मार्केट आहे होय ना हां ओके ओके आणि सर फू फूड वगैरे तुमचं म्हणजे तिथे हॉटेल्स वगैरे मला एकत्र मिळणार आहेत रेस्टॉरंट हॉटेल की वेगवेगळं आहे काही एकत्र आहेत ना ओके ओके आणि आजूबाजूला काही आहे का स्पेशल ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल सर मी बघते आणि सांगून तुम्हाला करते नंतर कॉल ओके बाय